पर्यटक जे पर्यटक असतात त्यांना इतर ठिकाणी कुठे जाऊ जाऊ इच्छितात महाराष्ट्रामधून तर इथे मुंबई टॅक्सी खूप फेमस आहे मुंबई टॅक्सीमध्ये काय असतो की मुंबई टॅक्सीमध्ये जी सर्विस दिली जाते ती सर्विस खूप चांगल्या चांगली मानली जाते कारण की त्या टॅक्सीमध्ये खूप म्हणजे एक ड्रायव्हर असतो आणि त्याची चार सीटाची ती चार पाच सीटाची आणि पाठीमागे आपण लगेच पण ठेवू शकतो एवढी जागा खाली असते आणि ए सी वगैरे लागलेली असते म्युझिक सिस्टम खूप चांगली असते कारण की आजकालच्या जनरेशनला म्युजिक सिस्टम ही खूप पाहिजे असते तर ड्रायवर त्याची जो टॅक्सी जो ड्रायव्हर आहे तो त्याची कु कोणी चांगली काळजी घेतो की ग्राहकाला कोणताही त्रास न व्हावा आणि तो पर्यटक त्या प त्याला जिथे जायचं असलं त्या पर्यटकाला त्या ठिकाणी तो त्यांना पा पाठवतो म्हणजे नन नेतो आणि सगळे ठिकाणं वगैरे दाखवून देतो त्यांना जी बघायचे आहेत आणि टॅक्सी ही खूप सेफ मानली जाते मुंबई टॅक्सी कारण की त्याचे जे टॅक्सीचे नंबर असतात ते नोंदव नोंदलेले असतात त्या टॅक्सीवाल्यांकडे आणि त्यांचा जो नंबर असतो तो पण नोंदलेला असतो तर कुठेही काही झालं तर त्यांना आपण लगेच शोधू शकतो तर इकडच्या टॅक्सींचा अशा सुरक्षा असते खूप सेफ असते ते हेच मी माझ्या मुंबई टॅक्सीबद्दल बोलू शकतो की पर्यटक महाराष्ट्रामध्ये फिरताना त्याचा वापर करू शकतात